महिला ह्या आताच्या काळामध्ये कोणत्याही खेळ खेळण्यासाठी सक्षम आहेत महिला क्रिकेटही खेळत आहेत महिला हॉलीबॉलमध्ये बी आहेत महिला अनेक प्रकारच्या खेळामध्ये आपल्याला दिसून पाहायला मिळायला दिसून येतात क्रिकेटमध्ये ही महिलांचा चांगल्या प्रकारे खेळी असते महिला पुरुषाच्या बाबतीत म्हटलं तर महिला ह्या चांगल्या प्रकारे खेळ खेळू शकतात हे आपण टी व्हीद्वारे किंवा कुठे बाहेर प्रकारच्या हर कुठे पण कोणत्याही ठिकाणी आपण पाहिलेले आपल्याला मिळते पाहायला आपल्याला मिळते क्रिकेट हॉलीबॉल अशा अनेक प्रकारच्या खेळामध्ये महिलाचे चांगले वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते महिला ह्या पुरुषापेक्षा चांगल्या खेळू शकतात हे आपल्याला खेळाद्वारे समजते क्रिकेटमध्ये हो किंवा हॉलीबॉल हो किंवा कबड्डी भालाफेक असो किंवा कोणत्याही खेळामध्ये आताच्या या काळामध्ये आपल्याला महिला ह्या चांगल्या प्रकारे खेळ खेळताना व आपल्याला दिसत आहे असे मला वाटते